मी गेल्या पंधरा दिवसाआधी बजाजचा एक कूलर आणलेला जेव्हा मी तो कूलर घेतलेला त्या दुकानदाराने मला सांगून दिलेलं की तुम्हाला वर्षभर सर्विस जी आहे ती फ्री असेल परंतु तीन चार दिवस चालल्यानंतर तो जो कूलर आहे तो बंद पडला त्याला रिपेरी केल्यावर सुद्धा तो खूप आवाज करतो आणि हवा जेवढी त्याने द्यायला पाहिजे तेवढी तो हवा बिलकुल देत नाही शिवाय तो जे लाइटचं आपलं जे पॉवर असते पॉवर तो खूप जास्त घेतोय आणि दिसायला तो एवढा काही चांगला नाही विथ डस्ट त्याच्यावर धूळ जी आहे ती खूप जास्त जमा होते